मी मीशो ॲपवरनं कॉटनचं टी शर्ट ऑर्डर केलं होतं एक माझ्यासाठी अणि त्याची साईज मी स्मॉलच ठेवली होती तर आखेरकार खूप वेळानंतर लाईक पाच दिवसानंतर तो प्रोडक्ट आला म्हणजे त्याची जी ड्यू डेट होती त्याच्या ड्यू डेटच्या आधीच आला होता म्हणा ती चांगली गोष्ट आहे तर मी तो जेव्हा खोलून बघितला तर तो प्रोडक्ट मंजे जो कॉटनचा वाटत होता जो त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं होतं की हा प्रोडक्ट कॉटनचा आहे मऊ आहे तर ॲक्चुलमधे तो कॉटनचा नव्हता तो लाईक सिल्कचा होता आणि पातळ होता खूप जास्त त्याची जी क्वालिटी होती ती ती पण म्हणजे अशी खूप खराब होती आणि त्याचे धागे धागे निघालेले होते तर आधी तर मला वाटलं की इतकं तर म्हणजे प्रेस केल्यानंतर तर जाऊ दे चालून जाईल सिल्की कपडा आहे रेषा रेषा तर पडतातच धागे दुगे तर निघत असणार बारीकबारीक होते म्हणून मी इग्नोर केलं आणि मी जेव्हा त्याला ट्राय केलं तर तो लाईक स्मॉल साइजचा नव्हताच तो म्हणजे थोडा लूज होत होता मोठा ही मोठासुद्धा होता आणि मी जेव्हा मीशोकडे कंप्लेंट केली की तुम्ही हा मला रॉन्ग प्रोडक्ट दिलेला आहे तर त्यांनी म्हटलं की चुकीने तुमचं ऑर्डर लाईक दुसरा आलेला आहे तर त्याबद्दल माफी आम्ही तुम्हाला रिफंड वगैरे करू पण ॲक्च्युली यू नो व्हॉट तो जो प्रोडक्ट होता तो तर ठीक होता म्हणा इतकाही काही हे नव्हतं पण जेव्हा मी बघितलं की मी जो कलर ऑर्डर केला होता अणि हा जो कलर आला तो टोटली डिफरंट आहे त्यांनी डार्क ब्लू कलर त्यांना ऑर्डर दिलं होतं आणि तो हा कलर मंजे डार्क पर्पल कलरसारखा होता काहीतरी तर मी बरोबर चेकसुद्धा केलं होतं पण हा जो प्रोडक्ट होता मीशोचा तो खूपच म्हणजे खतरनाक खूपच बेकार होता म्हणजे मला तर बिलकुल नाही आवडला त्याची क्वालिटी तर आवडलीच नाही उलट त्याची प्राईज मला प्राईज तर ठीक आहे आपण करून घेऊ पण त्याची प्राईज त्याच्या लुक्सवर तरी ॲटलिस्ट गेली पाहिजेत पण असं काहीच नव्हतं त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली नव्हती तर मी तो रिटर्नसुद्धा केला आणि रिफंड करावाच लागला मीशोला